ते पक्ष्याबद्दलचं आहे ते पक्षी ससा वगैरे खूप धावतो आणि असा सैरावैरा पळतो ते खाणं म्हणजे त्याला शेतामध्ये वगैरे राहते तर त्यांना खाले हेच आपलं काही केळे वगैरे कधीकधी अळ्या वगैरे हे ते खाते ससा आणि मृग मृग पुन्हा खूप धावतो इतका धावतो वेगाने का खूपच आणि ससा तर त्याच्याहीपेक्षा धावतो इतका धावतो का आपल्या हातामध्ये सापडत नाही तो शिकारीवाल्याला मारा ठाकते आमच्या वडिलांच्या शेतामध्ये होता आम्ही पाहायचं त्याला शिकारी वगैरे येत होते तर आणि खूप वेगानं धावायचा तो इतका वेगानं धावायचं का असा डोळ्यामध्ये ससा आपल्या पाहायला बसला आपण पाहायला गेलो की लवकर आपल्या डोळ्यांत मध्ये पाहूनच जायचा तो खूप धावतं होते आणि खाणं म्हणजे त्यांचं हे असंच शेतातलं वगैरे शेतात जास्त राहायचे ते शेतामध्ये आणि असे गावामध्ये वगैरे राहायचे नाही शेतातच जास्त राहायचे आमच्या वडिलांच्या शेतामध्ये होते तर आम्ही पाहिलेले आहे त्यांना धावताना वगैरे वुं आपला हे काय म्हणते आहे ससा आणि हरीण जास्त आं असं आहे